मी माझ्या मुलाबद्दल सांगते शाळेबद्दल माझ्या मुलाचा ऑनलाईन नंबर लागलेला आहे स्कूल ऑफ कॉलर्सला अमरावतीमध्ये तर त्याच्या शाळेचं असं आहे की त्याची शाळा खूप छान आहे स्कूल ऑफ कॉलर्स आणि त्याच्या शाळेमध्ये खूप कार्यक्रम होतात स्पोर्टसुद्धा आहे आणि पूर्ण इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये आहे आणि मराठीमध्ये बोलणे आहेच नाही आणि त्याला पहिलं पहिल्या वेळेस त्याला काहीच इंग्लिश म्हणजे येत नव्हतं आता तो परफेट इंग्लिशमध्ये बोलू शकतो इंग्लिशमध्ये आपल्याला उच्चारण करतो आणि इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणजे सर्व वाक्य तयार करतो आणि आपल्यासोबत संभाषण पण इंग्लिशमध्येच करतो